या समाजामध्ये काही लोक राजकीय तणाव निर्माण करण्याकरता धर्माचा वापर करतात पण आपला धर्म व्यवसाय कोणता आहे आपण धर्माला धरून जे कार्य करतं ते लास्टपर्यंत टिकत असतं काही लोक राजकीय तणाव निर्माण करण्यासाठी धर्माचा वापर करतात पण ते सर्व अमर्यादित आहे आज आपण बघितलं राजकारणामुळे धर्मावर बरेच परिणाम पडला आहे कारण राजकारन धर्मावरच जास्त केलं जातं धर्म आणि राजकारण हे एक वेगळी वेगळी बाजू आहे धर्म हमेशा सत्याकडं असतो